समाजामध्ये नर्तकांना काही गोष्टींना नक्कीच सामोरं जावं लागतं म्हणजे काही नृत्याचे काही प्रकार आहेत क्लासिकल प्रकारांमध्ये तर त्याच्यामध्ये थोडंसं जर एखादा मुलगा मुलीचे हावभाव करतोय तर त्याला फार वेगळ्या पद्धतीने हिणवलं जातं किंवा तो त्याच प्रकारामध्ये मोडतो असं बोललं जातं तर हे चुकीचं आहे कारण तो साधारण त्याची कला सादर करत असतो त्याला जे काही येतं नृत्य प्रका प्रकारामध्ये तर तो ते सादर करत असतो आणि ह्या गोष्टी टाळता आल्या किंवा ह्या गोष्टी नष्ट झाल्या तर फार चांगलं होईल आणि दुसरं आहे की तमाशा तमाशामध्ये ज्या ज्या ज्या कलाकार नाचतात तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वाईट असतो आणि तमाशा म्हणजे फार खालच्या दर्जाचा आहे असं समजलं जातं पण तीच लावणी प्रकार आपण महाराष्ट्राची लावणी म्हणून पुढे आणतो किंवा महाराष्ट्राचं नृत्य प्रकार लावणी आहे हे सांगतो पन तीच लावणी जर तमाशामधे सादर केली गेली तर त्या दृष्टिकोनातून आपण बघत नाही कारण महाराष्ट्राचा नृत्य प्रकार हा लावणी फार फेमस आहे आणि हा फेमस अजूनही व्हायला हवा असं मला वाटतं एका नर्तकाची संघर्षाची काहाणी म्हणजे आशिष पाटील म्हणून एक नर्तक आहे तोही मुलींचे हावभाव वगैरे करून नृत्य करतो क्लासिकल नृत्य सादर करत असतो पण तो फार फेमस झाला मराठीमध्येही आणि मला हे बघून खूप छान वाटलं की तो बॉलीवूडमध्येही अनेक मोठ्या मोठ्या हिरोइन्सला अभिनेत्रींना आपली नृत्य शिकवत असतो अनेक सिनेमांमध्ये तो डान्स कोरिओग्राफर म्हणून आहे हे बघून छान वाटतं त्याची काहाणी मला रंजक वाटते आणि अशी कहाणी प्रत्येकाची असायला हवी आणि असा संघर्ष प्रत्येकाचा असायला हवा आणि असं सक्सेसही प्रत्येकालाच मिळायला हवं जे अशा प्रकारमध्ये नृत्य सादर करतात त्या प्रत्येकाला अशा प्रकारची सक्सेस स्टोरी मिळायलाच हवी असं मला वाटतं